चित्रकला हा माझा आवडता छंद आहे मी खूप चांगल्या प्रकारे चित्र काढते आणि मनापासून चित्र काढते जेव्हा मला माझ्या व्यस्त कामामधून वेळ मिळतो तेव्हा मी चित्र काढत असते हे चित्र काढत असताना भावभावना किंवा एकूणच सौंदर्य आविष्कार उत्तमोत्तम प्रकारे त्यामध्ये ओतला जाईल यासाठी मी मनापासून प्रयत्न करते पण याचबरोबर माझ्या बरोबर असणारे माझे जे काही इतर सहकारी मित्र आहेत मैत्रिणी आहेत यासुदा खूप सुंदर चित्र काढतात आम्ही मिडास आर्ट गॅलरी इथं सगळे एकत्र शनिवारी आणि रविवारी दोन तास येऊन चित्र काढत असतो आणि मग त्यावेळी माझ्या चित्राबरोबरच माझे जे सहकारी आहेत त्यांची कलात्मक कामे किंवा त्यांचे जे चित्र आहेत ती ही मी पाहात असते खूप अप्रतिम अशी चित्रं हुबेहूब चित्र माझे सहकारी काढतात वय आणि चित्र याच्यामध्ये कोणताही संबंध असत नाही खूप कमी वयाची सुद्धा सहकारी जे त्या गॅलरीमध्ये येतात ते खूप सुंदर आणि चांगल्या प्रकारे चित्र काढत असतात आणि चित्र पूर्ण झाल्यानंतर पाहिल्यावर ते चित्र अतिशय हुबेहूब आणि रेखीव असं दिसतं आम्ही सगळे शनिवार रविवारी जे चित्र काढतो ते चित्र आम्ही व्हॉट्सअपच्या स्टेटसला किंवा आमच्या व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती आम्ही डिस्प्ले करतो आणि मग आम्हाला त्या आमच्या चित्राची पावती मिळते आणि लोक कौतुक करतात की खरंच चित्र हे खूप सुंदर काढलं मिडास आर्ट गॅलरी नावाची एक आर्ट गॅलरी आहे आणि ही गॅलरी जेव्हा आम्ही हे चित्र काढतो तेव्हा आमचे सर्व विद्यार्थ्यांची जे त्या गॅलरीजमध्ये रोज शनिवार रविवारी चित्र काढण्यासाठी येतात तर सगळ्यांचे चित्रे कलेक्ट करून त्याचं प्रदर्शन भरवले जातं आणि या प्रदर्शनामध्ये सर्वांना मोफत आणि खुलं असतं आणि यामध्ये सर्व प्रकारची म्हणजे निसर्ग व्यक्तिचित्रं किंवा स्थिरचित्रं तर यासारखी जी भौमित्तीक आकृती असतील तर यामधून दाखवलेले कलाकौशल्य असेल अशा सर्व प्रकारचे चित्रे या प्रदर्शनामध्ये ठेवली जातात आणि त्याचं प्रदर्शन पाहण्यासाठी लोकांना खुले केले ठेवलेले असते लोक येतात पाहतात आणि कौतुक करतात आम्ही देखील अशा आर्ट गॅलरीजला बाहेर म्हणजे शहराच्या बाहेर असणाऱ्या बऱ्याचवेळी भेट दिलेले आहेत मध्ये आमच्यातील काही सहकारी हे मध्य प्रदेश इथं काही आर्ट गॅलरीज आहेत तिथं चित्र काढण्यासाठी आणि त्याला भेटी देण्यासाठी गेले होते तसेच काश्मीरसारख्या ठिकाणी असणारी चित्रकला म्हणजे वेगवेगळ्या प्रदर्शनामध्ये तशा उत्कृष्ट चित्रकला किंवा त्याचे नमुने आहेत हे पाहण्यासाठी आमच्या क्लासमधील सहकारी त्या प्रदर्शनांना भेटी देत देतात आणि आल्यानंतर ते सगळ्यांना त्याची माहिती सांगतात हा एक खूप चांगला अनुभव असतो